नमस्कार मी शर्वरी भोसले बोलते आहे मी मी लँडलाईन बिलाच्या चौकशीसाठी विभागात फोन केलेला आहे बरोबर ना हो तर मग मा आमच्या लँडलाईन सेवा अचानक बंद झालेली आहे तर ती कशामुळे झाली आहे आम्ही बिल भरलं नाही आहे किंवा आणखीन काही कारणामुळे किंवा काही नेटवर्कचा प्रॉब्लम आहे त्याच्यामुळे बंद झाली याची चौकशी करण्यासाठी मी फोन केला होता मला सांगू शकाल का कशामुळे बंद झालेली आहे हो का बरं मग ते बिल कसं काय बिल बिल आमच्या घरापर्यंत आलंच नाही आहे तर मग त्यामुळे मला कळालंच नाही की बिल भरायचं आहे भरून देते मी बिल मग तुम्ही सेवा चालू करून द्या तात्पुरता सेवा चालू नाही होणार का आता जी खंडित झाली आहे हो का बिल भरावंच लागेल मगच चालू होईल का हो चालेल